भारतासारख्या अशा मोठ्या देशात भरपूर प्रमाणात कपड्यांमध्ये फॅशन आपल्याला दिसायला येतात परंतु पूर्वी भारतामध्ये प्रत्येक राज्यानुसार किंवा प्रत्येक ठिकाणानुसार कपड्याची कपडे घालण्याची किंवा राहण्याची पद्धत ही वेगळी होती जसं म्हणजे जसं वातावरण किंवा तिथलं जसं इन्व्हार्मेंट आहे त्याच्यानुसार कपड्याची पद्धत किंवा फॅशनची पद्धत ही वेगवेगळी होती परंतु ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा जसजशी टेक्नॉलॉजी वाढत गेली तसतसं भारताची राहणीमान पद्धत बोलण्याची पद्धत ही बदलत गेली तर आजकाल आजकाल जीन्स जीन्स पॅन्ट टी शर्ट किंवा शर्ट असे आपण घालतो परंतु याच दहा वर्षाआधी जीन्स पॅन्ट टी शर्ट हे नव्हते म्हणजे मुख्यतः बाहेर देशातून येणारे लोक किंवा जे लोक गोवरमेन्ट ऑफिसमध्ये कामे करतात तेच लोकं पॅन्ट शर्ट घालायचे परंतु ग्रामीण ठिकाणी किंवा ग्रामीण ठिकाणी किंवा नॉर्मल ठिकाणी किंवा जिथं आपण प्रोग्रॅम्स वगैरे असतात तशाच ठिकाणी फक्त पॅन्ट शर्टचा वापर करायचा परंतु आजकाल कुठेही पॅन्ट शर्टचा वापर केला जातो दुसरं म्हणजे महिलाच्या बाबतीत महिलाच्या बाबतीत दहा वर्षापूर्वी किंवा मुलींच्या बाबतीत दहा वर्षापूर्वी फॅशन ही भरपूर चेंज होती त्यावेळेस काय म्हणतात त्याला पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता असेच मुलींना घालायचे परंतु आज जर बघितलं आपण त्या कम्पॅरिजनमध्ये तर खूप चेंजेस आहे आजकाल मुली म्हणजे कॉमन झालेलं आहे की जीन्स पॅन्ट टी शर्ट्स वरच असतात असं आपल्याला भरपूर प भरपूर प्रमाणात आढळतात येते आता भारतामध्ये पश्चिम पाश्चिमात्य फॅशनचा प्रभाव का पडला आहे कारण त्याचं एक कारण आहे की ते जीन्स पॅन्ट टी शर्ट हे मागच्या कपड्यांपेक्षा ह्या कपड्यांमध्ये माणसाला दिसण्यासाठी चांगले दिसते त्याच्यामध्ये जास्त किंवा त्यांचा जो कपड्याचे जे आकार असतो त्यांची जी लेन्थ असते ही पहिल्यापेक्षा आता कमी आहे आणि ते कपडे दिसायला चांगले दिसतात विशेषतः म्हणजे काय म्हणतात बाहेर देशातून भरपूर प्रमाणात भारतामध्ये आता लोकं आलेली आहेत आणि एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत त्यांनी आपल्यावर राज्य केलं होतं त्यामुळे त्यांचा फॅशनचा प्रभाव त्यांच्या बोलीभाषेचा प्रभाव भारतावर जास्त प्रमाणात पडला म्हणून ती भाषा आपल्याला भारताची सॉरी बाहेर देशातली जी भाषा किंवा राहण्याची पद्धत त्यांनाही आजकाल भारतीय लोकांना खूपच आवडते आणि मला आता राहिला माझा प्रश्न तर मला सगळ्यात जास्त फॉर्मल पॅन्ट आणि फॉर्मल शर्ट्स घालायलाच आवडते दुसरं मी कोणतेही जास्त प्रमाणात जीन्स किंवा ब बर्मोडा पँट्स वगैरे टी शर्ट जास्त प्रमाणात घालत नाही आणि ती माझ्या म्हणजे आमच्या इथे एक शहर आहे वाशीम शहर तिथून मी पाटणी चौकातून केकेइनिक्स नावाचं शोरूम आहे तिथूनच परचेस वगैरे करतो आणि तिथूनच कपडे मी खरेदी करतो